हॅलो सोअम अरे अथर्व बोलतो आहे अरे माझं उद्या इंटरव्ह्यू आहे साठी मला उद्या आधार कार्ड पाहिजे आहे माझा असा विषय झाला आहे मी आता आलं बँगलोरला आणि माझं आधार कार्ड घरीच राहिलेलं आहे तर मला उद्याच्या उद्या आधार कार्ड पाहिजे आहे तर मग काय करू शकतो त्यासाठी म काय समजत नाही कसं करायचं आहे काय ते मग कुठला करून देशील का ऑनलाईन वगैरे असं बघ कायतरी जे सुरक्षित वगैरे असेल मग सांगशील काय क काय करायला लागतं व कुठून करायच्या वगैरे तर हां अच्छा ऑनलाईन असं असं काहीतरी बघ किती ते सेफ असेल म्हणजे मला काय धोका असे ह्याच्यावर काय असेल अच्छा डिजिटल लॉकर काय मग करून देशील की जरा मी सगळं माहिती येतो माझी अच्छा वे घे जरा अथर्व सतीश मोरे मोबाईल नंबर एट फाय नाईन डबल वन झिरो नाईन टू फाय झिरो हां लिघय मोबाईल नंबर लिंकच आहे आधार कार्ड अरे ते काय आलं की माझ्या इंटरव्ह्यूवाले असं लगेच घाईच आहे रे इंटरव्यूसाठी तर मी विसरलो आधार कार्ड घ्यायसाठी अरे हो त्वरीत पाहिजे आता आत्ताच्या आता डाऊनलो करून पाहिजे त्वरीतमध्ये मी प्रिंटची प्रिंट काढेन मी बाहेर येऊन प्रिंट काढेन आधार काडची त्याच्यामध्ये बघ जरा कुठं कुठून भेटतं का लगेच अर्जंट आहे उद्या युदा इंटरव्यू आहे अर्जंट अर्जंट एकदम अज पे अर्जंटमध्ये जरा बघ जरा कुठे भेटतं का बघितलंस काय भेटलं तर टाकशील का मला जरा ऑनलाईन लगेच टाक हां ठीक आहे ठीक आहे बघतो मी चालेल ठीक आहे थँक्यू